खेळ आणि मुलं हे अगदी जुळलेलं नातं आहे मुलं एकवेळ अभ्यास करतील करतीलच असं नाही किंवा अभ्यास करायला मुलांना तेवढं मनापासून आवडतं नाही पण खेळायला त्यांना खूप आवडतं विशेषतः गल्लीमध्ये मैदानावर शाळेत आणि सुटीच्या कालावधीत मामाच्या गावी मामाच्या गावी गेलं की वेगवेगळे खेळ त्यांच्या त्या समवयस्क मुलांबरोबर खेळणं आट्यापाट्या विटीदांडू क्रिकेट खो खो त्याच्यानंतर मग सुरंब्या असे जे वेगवेगळे जे मैदानी खेळ आहेत ते खेळणं त्याच्यानंतर शिवाजी म्हणतो हे करा शिवाजी म्हणतो ते करा असे काही वेगळेच प्रकार नंतर आंधळी कोशिंबीर असे बरेचसे मनोरंजन मनोरंजनाचे प्रकार हे मुलं खेळामार्फत आपापलं मनोरंजन करून घेत होते त्यामुळे साहजिकच मुलं मानसिकदृष्ट्या आणि साह शारीरिकदृष्ट्या सदृढ राहायचे मैदानी खेळांमुळे हा त्यांना बेनिफीट खूप यायचा आणि त्यातल्या त्यात आणखी आवडीचा विषय म्हणजे मामाच्या गाला गावावर गेल्यावर तिथं जर नदी असेल किवा एखादं ओहोळ असेल तर तिथे पोहायला शिकणं पोहायला शिकणं हा एक मोठ्ठा उपक्रम मुलांमध्ये असायचा तर असं मुलांना ह्या सगळ्या गोष्टी ह्या खेळ माध्यमातून मिळतात आणि त्यांचं मनोरंजनही होतं